तीन लाख बारा हजार चारशे चौदा आठ लाख बारा हजार पाचशे पन्नास दहा लाख अठरा हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे पन्नास पाच लाख पन्नास हजार